रायगड जिल्हयातल्या आरोग्याविषयी जर आपण वि विचार केला तर इथे सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्स वेगवेगळ्या पद्धतीने यावर काम करतात त्याच्या त्याचबरोबर त्यांच्याबरोबर एन जी ओची एन जी ओ पण कार्यरत आहेत या गोष्टींसाठी सरकारच्या विविध योजना आहेत इकडच्या रुग्णांसाठी आणि आरोग्याविषयी लोकांना जनजागृती करणे त्याच्यामध्ये आंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांच्यामार्फत योजनांचा प्रचार करायचा ज्या सरकारने उपलब्ध केलेल्या आहेत लोकांसाठी सार्वजनिक लोकांसाठी आणि त्याचबरोबर प्राथमिक आरोग्यविषयक माहिती त्यांना करून देणे आणि समजा जर एखादा आजार जर मोठ्या प्रमाणात होणाची शक्यता असेल तर तर त्या संदर्भात कुठल्या हॉस्पिटलला जायचं कुठल्या डॉक्टरांना भेटायचं या संदर्भात ते तुम्ही त्यांना अंगणवाडीची महिला त्यांना मदत करत असतात त्याचबरोबर रुग्णवाहिका आहे किंवा ज्येष्ठांना सवलत दिली जाते कमी किमतीमध्ये औषधं उपलब्ध केली जातात जेनेरीक मेडिसीनचा प्रचार केला जातो की जेणेकरून रुग्णाला एकूणच स्वतःची तब्येत व्यवस्थित ठेवण्यासाठी औषधांवर जो खर्च केला जाईल तो थोडासा आटोक्यात राहील आणि या पद्धतीने एकूणच कामाची व्यवस्था इथे उपलब्ध आहे